हो आम्हाला औरंगाबाद या ठिकाणी खूप महागडे उपचार व लांबच रांब रांगा हॉस्पिटलच्या बाहेर अशा प्रकारचे खूप अनुभव तिथे आलेले आहेत आणि महागडे उपचारपण औरंगाबाद या ठिकाणी आम्ही घेतलेले आहे रुग्णालयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वच पेशंट म्हणजे आम्हालाच नाही तर सर्वांनाच हा प्रॉब्लम झालेला आहे महागडे उपचार आणि लांबच लांब रांगा यासारखा वाईट अनुभव अजून दुसरा सांगता येणार नाही